मी रियाज करण्यासाठी हार्मोनियम आणि तबला ह्या वाद्यांचा वापर करते त्या पद्धतीनं मोबाईलवर वेगवेगळे ॲप असतात तर त्या ॲपचा वापर करूनही रियाज केला जातो त्या त्यामध्ये साचा रियाज मोठ्या प्रमाणावर केल्या जातात त्यामध्ये वेगवेगळे राग राग असतात राग भूप यमन खमाज भीमपलास ह्यासारखी वेगवेगळे राग जे असतात तर हे राग वापर कर ह्या रागांचा वापर करून तुम्ही रियाज करू शकता हार्मोनियम आणि तबला ह्यांचा हार्मोनियमद्वारे वेगवेगळ्या तालबद्ध रियाज करता येतो त्याचप्रमाणे तबल्याद्वारेसुद्धा तालबद्ध रियाज करता येतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ताल असतात ताल त्रिताल झपताल ताल कहिरवा दादरा तर ह्याच्यामध्ये ताल त्रिताल असतो तर त्याच्यामध्ये मात्रा सोळा असतात असं मग पहिल्या मात्रेवर काल्पनव्या मात्रेवर टाळी एक पाच तेरा मात्रेवर खंड चार चारचे असतात आणि त्याचप्रमाने का ताल झपताल तत्सम म्हणजे काय तर टाळी काल म्हणजे काय तर हात खाली तर झ ताल झपताल ह्याच्यामध्ये पण ताडी एक तीन आठ मात्रांवर असते सम पहिल्या मात्रेवर असते विभाग दोन तीन दोन तीन अशा पद्धतीनं विभाग असतात तालकहरवा तालकहरवामध्ये पण मात्रा चार असतात सम पहिल्या मात्रेवर असते काळ तिसऱ्या मात्रेवर टाळी पहिल्या मात्रेवर खंड दोन असतात विभाग दोन असतात ताल दादरा ह्याच्यामध्ये मात्रा सहा असतात सम पहिल्या मात्रेवर टाळी पहिल्या मात्रेवर खाली चार मात्रेवर खंड दोन विभाग तीन तीन एकपट दुप्पट अशा पद्धतीनं सुद्धा हे ह्याचा वापर करून तांदरी तालबद्दल रियाज करता येतो आता मला रियाज करताना कोणत्या गोष्टीचा त्रास होतो तर सर्वात महत्वाचं मला त्रास होतो तो म्हणजे वेगवेगळे रा राग असतात भूप यमन खमाज भीमपलास त्याचप्र प्रमाणे मिश्र राग पन मिश्र पण असतात लक्षण गीत असतात देस राग देस बा बागेश्री हे वेगवेगळी जे राग आहेत तर त्याच्यामध्ये रागविस्तार असतो आणि त्याच्यामध्ये आलाप ताना हे जे राग असतात वेगवेगळी राग असतात तर ह्या सर्वांचा रियाज करताना मला थोडाफार त्रास जानवं म्हणजे कठीण गोष्टी वाटतात त्यामुळे माझा आवाज थोडासा श्वासावर नियंत्रण थोडंसं हलतं आणि त्यामुळे रियास करताना वेगवेगळ्या तंत्रांचा हा वापर केलाच गेला पाहिजे वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केल्यानंतर तर बऱ्यापैकी श्वासावर नियंत्रण राहतं आवाज मधुर येतो करणं कर्कश आवाज होत नाही की वा तुमचा आवा कणसूर होत नाही आणि तुमचं गाणं हे प्रभावी होतं आणि तुम्ही छान पद्धतीनं गायन करू शकता अशा पद्धतीनं म्हणजे मला काही गोष्टी अवघड वाटतात काही सोपे वाटतात आभारी आहे